आरोग्य सेवा म्हणजे दवाखान्यांसाठी दवाखान्यांसाठी सरकारकडून ही चांगले हॉस्पिटल तयार झाले पाहिजे व्यवस्थित सगळ्याच सगळ्या आरोग्याची वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली गेली पाहिजे अशी सरकारकडून मदतीची अपेक्षा असते आणि वाहतुक म्हणजे सगळ्यांचे रोड प्रत्येक ठिकाणचे रोड चांगले झाले पाहिजे आणि झाडे रोडवरची झाडेही तोडली गेली पाहिजे म्हणजे वाहतूक चालतांना काही प्रॉब्लेम अॅक्सिडेंट वगैरे झाले नाही पाहिजे शिक्षण संस्थाला म्हणजे प्रत्येक शि गावातली शाळा ही चांगली सुधारली गेली पाहिजे शिक्षण प्रत्येक शाळेतलं चांगलं झालं पाहिजे आणि शाळा ही मोठमोठी बांधली गेली पाहिजे व्यवस्थित त्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण झाले पाहिजे इतर मूलभूत गरजांच्या दृष्टिकोनातून गाव गावचे आणि शहराचे वातावरण चांगले झाले पायजे अशी अपेक्षा सरकारकडून असते